मला मुळातच पुस्तकं वाचण्याची आवड असल्यामुळे मला कुठलेही पुस्तक दिसलं की त्याचं एक वेगळं आकर्षण असतं पुस्तक एकदा हातात पडलं की मी ते झपाटल्यासारखं वाचते त्यामुळे कधी असं ठरवून दोन तास वाचन किंवा तीन तास रोज वाचन अशी मला कसा प्रसंग माझ्यावर कधी आलाच नाही पुस्तक एकदा आवडलं की ते संपेपर्यंत त्याचा फडशा पाडणे हे माझा स्वभाव असल्यामुळे मी मोजलेले साप्ताहिक ठराविक तास किंवा दिवसाचा ठराविक वेळ असं वाचन कर असा कधी ठरवून करत नाही आणि हल्ली फक्त माझं पुस्तकाचंच वाचन पण ते डिजिटल मोडमध्ये म्हणजे जास्ती वाचन माझं कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर होतं पण मूळ वाचनाची आवड मात्र तशीच राहिली वेगवेगळे विषय हाताळायला मला फार आवडतं आणि ठरवून काही एक तासभर असं वाचूनपेक्षा ही आज मला कुठला विषय वाचायचा आहे त्याच्यातले काय कुठल्या महत्वाच्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत याच्यावरती मी माझं वाचन ठरवत असते या सगळ्या वाचनातून मला एक व्यासंग आणि आत्ताच्या घडामोडींचा सगळा अपडेट ठेवणं जास्त आवडतं त्यामुळे माझं वाचन हे बरंचसं बहु आयामी म्हणायला हरकत नाही वाचन हे विविध क्षेत्रातलं आणि त्यातल्या त्यात जास्त मी भूशास्त्र विषयात असल्यामुळे भूशास्त्राशी आणि भुजलाशी निगडीत असे आलेले वेगळे वेगळे रिसर्च आर्टिकल्स असतील सं शोधनिबंध असतील हे सगळे माझ्या वाचनात येत असतात